एखाद्या व्यक्तीला बाग लावण्यासाठी जेव्हा मदत केली त्या मध्ये आपल्यालाही भरपूर काही अनुभव येतो की माती ही कुठल्या प्रकारची असली पाहिजे मातीमध्ये बाग तयार करताना किती स्मूथरित्या ती झाडं लावले पाहिजे किंवा किती खोलवर लावली पाहिजे त्यांना कोणत्या पद्धतीचं खतपाणी घातलं पाहिजे आणि बाग ही खूप चांगल्या प्रकारे फुलण्यासाठी फुले फुले वगैरे बागेत असतील तर थोडंसं आणखीनही चांगलं हिरवट असेल तर आणखीनही चांगलं आणि ती हिरवट वाढवण्यासाठी हिरवळ वाढवण्यासाठी किंवा फुले वगैरे वाढवण्यासाठी कुठलं खतपाणी वापरता किंवा कु किती खोलीपर्यंत तुम्ही झाडे लावता किती खोलीपर्यंत तुम्ही गवत निर्माण करता आणि त्यातून तुम्हाला काय मजा येते किंवा त्यातून तुम्ही आंबा आपल्याला अनुभवही असा येतो की खरंच हे सुद्धा जीवनात किती आवश्यक आहे की हे जनरल नॉलेज जे काही आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्याचा प्रदूषणावरही किंवा आपल्या निसर्गावरही किती परिणाम होतो आणि प प्रदूषण निसर्ग हे लहान मुलांच्या जीवनामध्ये अत्यावश्यक बाब आहे जी की त्यांनाही माहिती असली पाहिजे भावी पिढींना त्याचा फार मोठा फायदा होतो बाग लावत असताना आपण वेगवेगळे जे काही ज्या प्रा झाडांपासून किंवा ज्या वनस्पतीपासून जास्तीत जास्त प्राणवायू आपल्याला मिळतो तशा पद्धतीचे जर आप्यो आपण बागेमध्ये उपयोग केला तर आपल्याला अजूनही निसर्ग सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हवा शुद्ध सो हो ठेवण्यासाठी त्याचा बराच फायदा होतो लेकरांना सुद्धा त्याचा